करुयात ना सिंगल शूट आहे की कपल शूट आहेत कोळी

कोळी लूक मधे थीम करायला गेलात तर तुमची बघा एक दोन तीन लूक होऊ शकतात म्हणजे जसं नारळीपौर्णिमेला रिच लूक असतो तो एक कोळी लूक होऊ शकतो त्याच्यानंतर प्रि वेडिंगचा एक सेपरेट लूक येतो तो होऊ शकतो त्याच्यानंतर एक म्हणजे जे रेग्युलर सुरखा घालतात किंवा रेग्युलर साड्या लावतात तो एक लूक तुमचा तुमचा होऊ शकतो थीम वाईज गेलं तर तिन्ही लूक होऊ शकतात पण कोळीच होतील हा हां कॉस्च्यूम अव्हेल हां कॉस्च्यूम अव्हेलेबल होतील आपल्याकडे फक्त साडी साडी तुम्हाला रेडीमेड लावायची आहे की ओरिजिनल लावायची आहे त्यानुसार मग म्हणजे तुम्हाला गावात मिळतील साडी लावणाऱ्या आपल्या आहेत ओळखीच्या हां ते करू शकतो माझ्याकडे जेवढे कॉन्ट हो हो म्हणजे माझ्याकडे जेवढे कॉन्टॅक्ट आहेत तुम्हाला तेवढे आय डी पाठवतो तुम्हाला कुठला आवडेल त्याला आपण करुयात हो हो आम्ही करतो फक्त तुम्ही तो जो रिच लूक करू आपण नारळी पौर्णिमेचा थिमचा कोळी लूक तेव्हा रिच ज्वेलरी वापरता येईल नॉर्मल लूकला नाही वापरता येणार

बाकी बीचसाठी सध्या मांडवा मांडवा आणि किहिमच आहे सध्या व्यवस्थित तिथे होऊ शकतं नाही चार्जेस वगैरे नाही बीच वरती करायला लागत फक्त तुमच्या डेट सांगा कुठल्या डेटला तुम्हाला जमेल त्या डेट मला पण ॲडजस्ट करायला

ठीक आहे मॅडम तुम्हाला मी आय डी पाठवतो हो आमची पाच जणांची टीम आहे प्रॉपर्टीज वगैरे काय लागतील त्या मी तुम्हाला दाखवतो एकदा तुम्हाला लूक पण दाखवतो त्यानुसार तुम्ही सांगा तुम्हाला काय काय हवं काय नाही त्या ठीक आहे ठीक आहे मग मी तुम्हाला आय डी वगैरे पाठवतो तुम्हाला बाकीच्या गोष्टी पण पाठवतो लूक वगैरे मग तुम्ही सांगा कसं करायचं आहे आणि मला मग कॉल करा ओके हां थँक यू